नमस्कार मी तनुजा जाधव बोलत आहे संगमनेर कचरा व्यवस्थापनमध्ये कॉल लागला आहे का आम्ही संगमनेर घुलेवाडीमध्ये ना एक सामुदायिक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करत आहोत ज्याची तारीख तेरा डिसेंबर दोन ह दोन हजार चोवीस आहे या कार्यक्रमा दरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होण्याची शक्यता आहे कारण आम्ही संगमनेर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एन एस एसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे बोलवलेले बोलवलेलं आहे त्यांची टीम खूप मोठी आहे त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण खूप जास्त असू शकतं आणि आजूबाजूला खूप खूप कचराही झालेला आहे आता त्यामुळे तो जमा करण्याचा आमचा तो जमा करण्याचा आमचा प्लॅन आहे आणि म्हणूनच आम्हाला विशेष कचरा संकलनासाठी तुमची मदत आवश्यक आहे जेणेकरून आम्ही सर्व कचरा घुलेवाडीच्या बाहेर काढू शकू आणि तुमच्या द्वारे तो कचऱ्याचं पुन्हा रिसायकल होऊ शकेल कृपया आम्हाला घुलेवाडी संगमनेर येथे ठरलेल्या वेळेत कचरा उचलण्याची वाहनाची व्यवस्था करून द्यावी अशी माझी विनंती आहे हो तेरा तारखेलाच आहे हो चार किंवा पाच गाड्या पाठवून द्या कार्यक्रम साधारणपणे सकाळी नऊ वाजता सुरू होईल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालेल कारण आम्ही जास्त वेळेत थांबवू शकत नाही कारण कॉलेजचे स्टुडंट जास्तकरून व्हॉलेंटीयर्स म्हणून काम करणार आहेत ते वेळेत घरी पोहोचले पाहिजे त्यासाठी आम्ही जास्त वेळ नाही नऊ ते सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत होईल ठीक आहे चालेल हां मग तुम्ही चार गाड्या पाठवून द्याल तेरा तारखेला सकाळी नऊच्या दरम्यान हो चालेल आणि मी त्यानंतर जो कचरा जमा होईल त्या कचऱ्याची तुम्ही बरोबर विल्हेवाट लावाल अशी आमची विल्हेवाट लावालच तुम्ही पण तरी पण सांगते अशी विनंती की तुम्ही लावावी म्हणून आणि तुम्ही वेळेवर पोहोचाल आणि वेळेवर सर्व कामं होतील याची आम्हाला हमी पाहिजे म्हणजे आम्हाला आम्ही ट्रस्ट ठेऊ शकतो असं तुम्ही वेळेवर याल याची खात्री पाहिजे होती कारण तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आम्हाला एवढा कचरा बाहेर काढणं शक्य नाही आहे हो चालेल चार चार गाड्या पाठवून द्या सकाळी नऊ वाजता करेक्ट नऊ नऊच्या आधी आले तरी चालेल नऊ वाजता पाठवून द्या

हो चालेल

सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद